दहा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव पाच ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव आठ आठ जानेवारी एकोणीसशे नव्वद बारा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव पाच नोवेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव